मी डान्स केला आहे पण वरातीमध्ये ते नाही का हात वरती करून नागीन डान्स असं कायतरी तसंच केलेला आहे डान्स मी कधी म्हणजे असं स्पेसिफिक लावणी किंवा ते वेगवेगळे भारत देशामध्ये प्रत्येक राज्याचे एक वेगवेगळे नृत्यकला आहे त्यानुसार मी कुठलाच नृत्य केलेलं नाही आहे पण आमच्या शा माझ्या गावामध्ये एक छोटीशी शाळा आहे त्या शाळेला मदत म्हणून तिथील गुरुजींनी आम्हाला विनंती केली की तुम्ही निर् जर एखाद्या गाण्यामध्ये भाग भाग घेतलात तर तेवढंच देणगी येणाऱ्या पैशातून शाळेला मदत होईल म्हणून मी एक साधं गाणं घेतलं होतं पण अचानकच ऐनवेळेला मला लावणी हे गाणे घ्या लावणीवरचं गाणे घ्यावं लागलं आणि लावणीवरचं गाणं म्हणजे मला नागीन डान्सच फक्त येतो आणि त्यात मी लावणी लावणी काय नाचणार म्हणजे लावणीमध्ये जी डोळ्यांची हावभाव बॉडीचे हावभाव ते दिसले पाहिजेत नाही तर त्याला लावणी कसं म्हणता येईल लावणी म्हणजे त्याचं त्याचं डान्स करण्याचा प्रकारच वेगळा आहे जो की माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा होता आणि सरांची विनंती हो त्यामुळे मला शाळेचे पण विनंती मानावी लागली त्याच्यामुळे मग मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला स्टेजवर गेल्यानंतर मी बऱ्यापैकी अंग वाळवण्याचा प्रयत्न केला पण मला तसं जमलं नाही पण मी बऱ्यापैकी जे टी व्हीमध्ये आपण बघितलेलं असतं जसं डोळ्यांचे इशारे शब्दांवर भाव जोर देऊन बोलणे लावणीमधला पायाचा ठेका हाताचा ठेका हे करण्याचा मी प्रयत्न केला आणि लावणी या प्रकारा माझ्या पद्धतीने जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला मी पण हा डान्स माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा होता जो की मी खूप लाजरी मुर्जगी मुलगी असल्यामुळं मी फक्त घराच्या फंक्शनमध्येच जसं वरातीमध्ये किंवा बारशामध्ये किंवा कधी कुठे डान्स झाले आहेत तर घरातल्याघरात डान्स करणारी ते पण चारचौघं जास्तीत जास्त माणसं दिसली तर मी लाजून घरात पाळणारी ती मी स्टेजवर जाऊन लावणी हा प्रकार केला आणि त्याला चक्क दोन हजाराच्या वरती देणगी मिळाली मला ते अजून दिवस आठवला की माझा कंफर्ट झोन च्या बाहेरची लावणी मी केलेली त्याच्यावर मला आभिमान वाटतो